हॅलो बोला ना हा बोला बोला बरं या ना मग कुठे आ तुम्ही खाली सोसायटीच्या खाली आहात हा मग या ना सेकंड फ्लोअरला या

लिप्ट आहे या तुम्ही लिप्ट आहे दोनशे दोनशे दोनशे एक दोनशे एक

या मी दारातच उभी आहे या

हा आणि प्रतिची पावती आणि हे हापण ते पावतीवर लिहिलेलं असेल ना

हो पण मग एवढे कसे वाढले साधी बातमी पण नाही आहे वर्तमानपत्रात किंवा टी वीवर मी कुठल्या बातम्या अहो वाढू दे पण गेल्या महिन्यात साडे आठशे होते ना आता डायरेक्ट दोनशे रुपयानी कसे वाढू शकतात त्याचे हा गव्हर्मेंटने तुम्ही वाढवत नाही अहो पण तुम्ही डिलेव्हरीपण बा आम्ही सर्वसामान्य ग्राहक आहोत आम्ही सर्वसामान्य म्हणजे मध्यमवर्गीय आहोत आम्ही आणि हे काय चालवलं आहे तुमचे दोनशे रुपये तुम्ही वाढवता आहे आणि त्याच्या अशात तुम्ही आहात ओ पण आमच्यासारख्या माणसाने घर चालवायचं असं त्याच्यापेक्षा चुलीवर केलेला स्वयंपाक परवडला ना मी कम्प्लेंटच करते ग्राहक सेवेला की हे असं काय कुठलीही कल्पनानं देता जे असं कसे पैसे वाढू शकता ठीक आहे चालेल मी बघते काय करायचं हे पैसे घ्या हा चालेल चालेल चला थँक्यू